हॅलो हा राज कॅट्रसचा नंबर आहे का उद्याला आमच्याकडे लग्नासाठी पाचशे लोक म्हणजे पा हजार पंधराशे लोकांचं जेवणासाठी प्लेट्स पाहिजे होत्या आणि त्याच्यामध्ये पाचशे लोकांचं अजून ॲट करायचं आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये डिसकाऊंट वगैरे काढून मिळालं असतं तर ठीक होतं हा आणि काही प्रोमो कोड्स वगैरे असेल तर ते पण सांगून द्या आणि जर लागलेच तर आम्ही तुम्हाला आणखी ॲट करायला सांगू पण ते वेळेवरती पर्यंत पोहोचलं पाहिजे आणखी आणि थोडंसं जेवणाची क्वालिटी वगैरे चांगली पाहिजे ना